नमस्कार हा हा मी मिसेस शीला धुमाळ मला तुमच्या मोबाईल कंपनी विषयीच बोलायचं आहे थोडंसं मी जवळ जवळ आठ दहा वर्षापासून आपली ग्राहक आहे आपली मोबाईलची सेवा वापरते आहे त्यावेळेस खूपच छान म्हणजे आठ दहा वर्षापासून वापरते मी खूपच छान रिझल्ट होते रिजनेबल रेट होते पण हळूहळू आता आठ दहा वर्ष झाली पण आता हळूहळूहळू इतके तुमचे रेट वाढत चालले आहेत ना का बरं एवढे रेट वाढत चालले आहेत तुमचे एवढे कारण बाकीच्या कंपनीज पण आहेत पण त्यांचे एवढे रेट्स नाही आहेत पण मी आतापर्यंत विचार करत होते काय करावं काय करावं काय बजेट कोलेप्स होऊन जातं ना आमचं कारण तुम्ही किती डाटा देता आहात किती कॉल फ्री कॉल्स देता आहात किती इंटरनेट किती वापरू देऊ दिवसाला किती जी बी देत आहात वगैरे हे सगळं मी बघितलं पण बाकीच्या कंपनीमध्ये याच्यापेक्षा जास्त आणि तुमचे रेटही खूप जास्त वाढले आहेत आता इतक्यात बरेच जास्त रेट वाढले आहेत पण तुमचे चौऱ्यांशी दिवसाचे काय हजार अकराशे आणि बाकीचे तर मला सातशे साडेसातशेपर्यंत मिळतात उलट डाटा पण मला दोन जी बी दिवसाला मिळतो आहे मग आम्ही हे सर्विस प्रोव्हायडर बदलायला पाहिजे का मी म्हणजे असं विचार करते आहे मी आता कारण एवढे रेट दिल्यानंतर अ आमचं अंदाजपत्र गडबडतं आहे ना इकडे बरं बोलण्यामध्ये किती खर्च करायचं ते पण लिमिट असते ना जरा नाही बरोबर आहे पण रेटही ते खूप वाढले आहेत ना तुमचे बरं पूर्वी एकदम छान रेंज वगैरे घरात पण यायची आता कोणाचं कॉल आलं की बाहेर पळावं लागतं रेंज पण नसते म्हणजे कॉस्ट तर वाढलीच आहे पण त्यातूनही परत रेंज पण नसते कॉल लागत नाही व्हॉट्सॲप कॉल लागत नाही आणि रेट्स मात्र वाढत चालले आहेत आता एवढे रेट्स वाढल्यानंतर आमचं विचार करतो आहोत आम्ही की दुसऱ्याच कंपनीचं आपण शिफ्ट व्हावं असं विचार करतो आहे आम्ही कारण दुसऱ्या तुमचा इतक्यात काही प्लॅन आहेत काही रेट्स कमी करण्याचे किंवा काय काही टॉवर्स उभारण्याचे जवळपास म्हणा किंवा काय आहे का प्लॅन्स किंवा काही रेट्स कमी करण्याचे प्लॅन असतील तर तसं कळवा नाही तर मग पुढच्या महिन्यापासून मला दुसऱ्या कंपनीचच मी नेटवर्क नेटपॅक घ्यायचा विचार चालला आहे माझा कारण रेट्सच खूप वाढलेले आहेत अँड दुसरी कंपनी मला ते याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटीज देते आहे मग एवढ्या फॅसिलिटीज मिळाल्यानंतर मी तुमची सेवा का वापरावी हा प्रश्न आहे ना शेवटी बरोबर आहे ना बघा तुम्ही किमती कमी करू शकत असाल तर मी कंटिन्यू करीन तुमचं नाहीतर मग मी लवकरात लवकर दुसरा नेटपॅक घ्यायचा विचार करते आहे कारण तिथे मला तुमच्या यापेक्षा जास्त हे मिळतं आहे फॅसिलिटी जास्त मिळत आहेत रेंज चांगली मिळते आहे रेट्स पण खूप कमी आहेत मग आम्ही शेवटी आमचा फायद्याचाच विचार करणार ना ठीक आहे बघा तुम्ही आठ दहा दिवसामध्ये जर तुम्हाला काही तुमचं काही चेंजेस होत असतील तरं तसं कळवा नाही तर मी शिफ्ट होते मग दुसऱ्या नेटवर्कवर काही ईलाज नाही माझा त्याच्यासाठी ठीक आहे मग ठीक आहे बघा मी पंधरा दिवस वाट बघते मग नंतर ठरवते हवं तर ओके ठीक ठीक चालेल